तर सर्वांना नमस्कार भारतातील आरोग्य सेवा या विषयाशी या विषयावर बोलण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे तर मित्रांनो आपण पाहिला असेल किंवा आपण सर्वांनी अनुभवलं देखील असेल मागील तीन ते चार वर्षापूरी पूर्ण जगभरामध्ये किंवा पूर्ण जगावर एक महामारीच संकट आलं होतं त्याला आपण कोरोना म्हणतो त्याला आपण कोविड नाईंटी असं म्हणतो की जगाच्या पाठीवर या महामारीनं जगभरामध्ये हजारोंच्या संख्येने लोकांचा त्या ठिकाणी जीव घेतला पण भारत देशामध्ये भारतीय सरकारनं याच्यावर तात्पर्यता किंवा लवकरात लवकर पूर्ण ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आरोग्याची सेवा अतिशय व्यवस्थितरीत्या पार पडली आणि देशातील नागरिकांना लॉकडाऊनच्या माध्यमातून त्या कोवि कोविडपासून संरक्षण करण्याचं त्या ठिकाणी एक सूचना केली किंवा आपण एक मदत केली असं म्हणू शकतो की जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं कोरोना हा चीन या देशामध्ये उगम पावला किंवा चीन या देशाने जाणीवपूर्वक हा जगासमोर आणलेला रोग असं म्हणेल मी तर भारत देशाने तत्पर्यता दाखवली आणि लगेच आपले देशाचे बॉर्डर असतील ते क्लोज केले बाहेरील येणाऱ्या बाहेरून देशाहून येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी प्रवेश नाकारला अतिशय आरोग्याच्या संदर्भामध्ये किंवा आरोग्याच्या दिशेने खूप मोठं चांगल्यारीत्या हे पाऊलं होतं आणि आपण बघतो की अवघ्या एक सात ते आठ महिन्याच्या कालावधीमध्ये भारत देशामध्ये स्वरचित किंवा स्वदेशी असणारं कोविड नाईन्टी वॅक्सिन किंवा कोविड वॅक्सिन पुनावाला यांनी बनवलं आणि खऱ्या अर्थानं यासाठी भारत सरकार आणि भारत देशाचे शास्त्रज्ञ यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आपण बघतो की पूर्ण भारत हा एक दीडशे कोटींचा असणारा देश आहे जगाच्या पाठीवर आज सर्वात मोठा आज लोकश लोकसंख्या असणारा आपला भारत देश भारत देश आहे पण या देशामध्ये सुद्धा अतिशय लवकरात लवकर देशभरातील ऐंशी टक्के लोकांना अशी टक्के नागरिकांना भारत सरकारने पूर्ण रीत्या पूर्ण कॅम्पियन घेऊन देशातील नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि भारत देशातील नागरिकांनी सुद्धा ही अतिशय आनंदमय वातावरणामध्ये कोविड वॅक्सिन किंवा कोविडशिल्ड असेल अतिशय आनंदरित्यामय वातावरणामध्ये त्यांनी लस घेतली यासाठी देशातील डॉक्टर्स असतील नर्स असतील विशेषतः पोलीस बांधव असतील यांनीसुद्धा देखील खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं या कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी त्यांनी आपलं काम केलं आणि भारतीय नागरिक म्हणून भारत देशाच्या या गौरवशाली इतिहास आणि गौरवशाली म्हणजे आरोग्य आरोग्याचा इतिहास तर यासाठी का आवर्जून येणाऱ्या काळामध्ये जगाच्या पाठीवर भारत देशाने कशा पद्धतीनं कोविडसारख्या महामारीला रोखण्यात यश मिळवलं हे अतिशय गौरवास्पद येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण आपल्या मुलाबाळांना देखील हा विषयी सांगू शकतो तरच आज बघतो की जगाच्या पाठीवर सर्वात कमी मृत्यू देय अतिशय भारत देशाचा होता सर्वात मोठा लोकसंख्या असणारा देश आणि या देशामध्ये कोविड म्हणजे कोरोनासारखं व्हायरस या या ठिका निर्माण झालं पण जगाच्या तुलनेमध्ये अतिशय मृत्यूचं क्रम क प्रमाण हे आपल्या भारत देशामध्ये कमी होतं तर यासाठी सरकार असेल पूर्ण आपली आरोग्य यंत्रणा असेल यांनी खूप व्यवस्थित ही मोहीम या ठिकाणी राबवली ही मोहीम फज केली असं आपण म्हणू शकतो पण बऱ्याचदा आजही देशामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो मराठवाडी विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्र असेल त्याचबरोबर विदर्भाकडील भाग असेल या ठिकाणी अजूनही मूलभूत गरजा या ठिकाणी पोहोचले नाही आहेत आरोग्य यंत्रणा ही पोचले नाही आहे तर अजून एक चॅलेंजिंग म्हणून महाराष्ट्र सरकार असेल किंवा भारत सरकार असेल यांना हे आरोग्य विषयामध्ये काम करावं लागेल किंवा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कोरोनासारखी महामारी परत येणार नाही याची कुणीच काय म्हणजे भविष्य कुणीच सांगू शकत नाही की येणाऱ्या काळामध्ये देशासमोर कुठलं संकट येईल त्यामुळे भारत देशाने किंवा सरकारने ह्या या विषययामध्ये अजूनही क काम करण्याची आवश्यकता आहे आणि देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी हॉस्पिटलची कमतरता आहे त्या ठिकाणी अजून हॉ हॉस्पिटलची हॉस्पिटल नवीन निर्माण करावे व अजून नवीन त्या ठिकाणी आरोग्य प्रकेमध्ये अजून भर घालावे आणि नवीन वॅकन्सी उपलब्ध करून जास्त जास्त ब प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर्स असतील नर्स असतील यांची भरती करावी जर अशा गोष्टी सर्व गोष्टी जर केल्या तर येणाऱ्या काळामध्ये जर कुठलीही महामारी या आली असू तर ती आपण एक भारतीय नागरिक म्हणून एक महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून ती आपण त्या महामारीला अतिशय तोंड देऊ आणि त्या महामारीवर मात करू धन्यवाद